हॅलो पूनम हार्डवेअर हा अच्छा ऐका ना मी एक बिल्डींगमध्ये फ्लॅट घेतलेला आहे तर मला ना त्याच्यामध्ये प्लंबिंगची फिटींग करायची आहे आपल्याकडे प्लंबर ॲवेलेबल आहे का अच्छा मला पूर्ण घराचं करायचं आहे कन्सायल फिटींग करायची आहे कन्सायल फिटींग म्हणजे भिंतीच्या आतमध्ये आणि वरतून टाईल्स असतात अजून मी टाईल्स लावले नाही आहे म्हणून पहिले मला प्लंबिंगचं काम करायचं आहे आणि त्याच्यावरती टाईल्स करेन हां अच्छा ऐका थ्री बेडरूम आहे साडेसातशेचा एरिया आहे तर याला किती वेळ किती दिवस जातील याला लगभग ठीक आहे मला तीन लेबर पण दिले ना तीन लेबर पण दिले ना तर तीन चार दिवसांत होऊन जाईल का हे

नाही नाही काम तसं परफेक्टच करायचं आहे म्हणून पूनम हार्डवेअर्समध्ये कॉल लावलेला आहे मी कारण की इकडं पहिलं पण सुद्धा चालेल ना चालेल ना चालेल ना मग मला ठीक आहे ना सहा दिवस चालेल तर मी तुम्हाला एक कोटेशन देतो ते कोटेशन लिहून घ्या ना तुम्ही आणि मला त्याचं मी रिक्वायर रिक्वायरमेंट सांगतो मला तुम्ही कोटेशन द्या त्याचं तरी तुम्ही इन्क्वायरी घेऊन द्या ना जरा हां ठीक आहे ठीक आहे चालेल ठीक आहे ठीक आहे तुम्ही लिहून घ्या सहा एमे मचे चोवीस पाईप एक पंधरा एमे मचे चार पाईप्स फूल साईज आ हां वीस फुटाचे असेल तर फूल साईज हवी आहे मला मी तुम्हां तुमच्या हिशेबाने कोणते चांगले रॉड्स म्हणजे लोखंडाचे आहेत चांगले का प्लास्टीकचे चांगले असतील ठीक आहे ना मग तुम्ही एक काम करा तुम्ही दोन कोटेशन बनवा एक लोखंडाचं पण बनवा आणि एक फायबरचं पण बनवा जे स जसं कन्विनीयंट असेल तसं मी तुम्हाला सांगतो मग चोवीस चोवीस सहा एमे मचे पाईप एक चौदा एमे मचे सहा पाईप शंभर टी चाळीस एल चार डजन दीड इंचाचे खिळे नाही राहू दे ना मग जसं असेल मला पुढे पण काम आहे ते मला त्याच्या हिशेबाने पण सांगा हां आणि त्याच्यानंतर वायसर लागेल मला नळ नळ जॅग्वारचे आहे का आपल्याकडे ठीक आहे ना जॅग्वारचे नळ तुम्ही लिहून घ्या एक दोन तीन चार पाच एक सहा सहा सहा जॅग्वारचे तुम्ही नळ लिहून घ्या हां आणखी काय असेल तर मी तुम्हाला कळवतो सध्या तुम्ही याचं मला कोटेशन द्या आणि मग चालेल चालेल एक मग तुम्ही येणार तिकडे मला म्हणजे माझ्या इकडे या म्हणजे मी तुम्हाला दाखवतो पण माझे कसं घर वगैरे आहे आणि त्या हिशोबाने मग तुम्हाला पण समजून जाईल किती रिक्वायरमेंट आहे म्हणून ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू